पु ल देशपांडे हां पु ल देशपांडे हे माझे आवडते लेखक आहेत ह्यांची म्हणजे लेखनाची जी पद्धत आहे ना ती विनोदी पद्धत आहे म्हणजे विनोदी लेख लिहितात आणि ते वाचायलाही खूप छान आणि सुंदर वाटता आणि त्यांनी आधी चित्रपटही केले आहेत लघु देशपांडेंची जे आधी जुन्या त्यांच्या अजूनही मार्केटला ज्या कॅसेट्स अवलेबल होतात त्याच्यामध्ये त्यांनी कथाकथन म्हणजे आताची जी सध्या स्टँडप कॉमेडी बोलतो आपण त्यातले प्रकार जे आपल्याला कधी असं ऐकलं ना किंवा तर असं अचानक अंगा शरीरातला पूर्ण थकवाच निघून जातो एवढं छान की आणि एवढं विनोदी त्याचं ते कथाकथन असायचं ना तर पु ल देशपांडे तर माझे आवडते लेखक आहेतच त्याचबरोबर शाळेत असताना ज्या कविता असायच्या त्यांचे लेखक म्हणजे मंगेश पाडगावकर किंवा वसंत बापट हे जे कवी आहेत ना ह्यांची कविता मला शाळेमध्ये असल्यापासून होत्या म्हणजे त्यांच्या कविता वाचायला खूप आवडायच्या मला आता हां म्हणजे मला कविता नाही करता येत पण ह्यानी केलेल्या कविता मला वाचायला खूप आवडतात त्याच बरोबर आत्ताच्या सिनेमामध्ये किंवा मालिकानंमध्ये लिहिणारे क कविता करणा कविताही करणारे वसंत जोशी समीर सावंत हे यांच्यासारखे जे हे सुद्धा खूप छान छान कविता लिहिततात चित्रपटाला गाणी देतात म्युझिक देतात ह्यांची कधीकधी जर असे कार्यक्रम होतात ना कवितांचे त्या कवितांच्या कार्यक्रमामध्ये मी जातो त्यांच्या आवडीने कविता ऐकतो हा आता मला कविता करता तर नाही येत पण ह्यांच्या कविता ऐकायला मला खूप आवडतात आणि त्यांच्या कविता ऐकवायलाही आवडतात